नमस्कार मला आहे ना माझे नातेवाईक बोरिवलीमध्ये आहेत त्यांना नागांवला म्हणजे अलिबाग नागांव इकडे घिऊन यायचं आहे त्यासाठी कॅब बुक करायची आहे स्मॉल गाडी असली तरी चालेल छोटी गाडी असली तरी चालेल माझे तीनच माणसं आहेत आई वडील आणि बहीण आहे त्यांना घिऊन यायचं आहे तर तुमची गाडीसहित गाडीचा एक नम्बर आणि किती होतील म्हणजे बोरिवली ते अलिबाग नागांव इथपर्यंत अंतर ते मला कळवा आणि तसंच कोणत्या मार्गानी येणार मए किती वेळ लागेल तुमचा हेसुद्धा मी सांगा हे पण सांगा कारण का मार्ग आता बघितलात तर तुम्ही बोरिवली पनवेल पेण ह्याच रुटनी येणार हा एकच रूट आहे आपल्या इथे तर तसं आहे तसंच हा नि किती किती वाजता येणार हे मी कळवतो तुम्हाला एक स संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान निघणार आहेत ते तर त्या त्या आधी एक दहा पंधरा मिनटं आधी तुम्ही तिथे पोहचा म्हणजे त्यांना बरं पडेल आणि बोरिवलीमध्ये बोरिवलीच्या जस्ट ईस्टला पुढे हनुमान टेकडी म्हणून हे जागा आहे तिथे तुम्हाला जायचं आहे मी तुम्हाला एकजॅक्ट लोकेशन तिथे तुम्हाला शेअर करतो मग तुम्ही तिथे गुगल मॅपवरनं जा जाऊ शकता आणि इथला नागांवचा पत्ता हा पण मी तुम्हाला शेअर करतो महे तुम्ही परफेक्ट येऊ शकता माझ्या घराचं पिन करतो अच्छा आणि किती होतील हे मला फक्त तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला गुगल पेवर त्याचे पेमेंट असेल ते सगळं पूर्ण करतो ठीक आहे तसंच हा मला तुमचा ड्रायवरचा नंबर आणि गाडीचा नंबर हा पाठवा कारण का मला त्यांना तिकडे द्यावं लागेल तेव्हा ते तुम्हाला ओळखू शकतील ठीक आहे थँक यु